हॅलो हा एम टी एन एल ऑफिस का हा जादव सर बोलत आहेत का हा मी ॲडोकेट आकाश आडाव बोलत आहे मी करंजी नाक्यावरती राहत आहे आपली जी काय सेवा आहे काल आमचा जो फोन होता तो बंद पडलेला आहे हा हा ते काहीतरी उंदरांनी ते वायर कुरतडले असं त्याचा आम्हाला संशय वाटत आहे आणि तो फोन दुरुस्त झाला पाहिजे लवकरात लवकर असं वाटत आहे तुमच्या ऑफिसमधल्या कोणाला तरी पाठवून द्या ना मेकॅनिक वगैरे नाही जरा मला अर्जंट लागणार आहे कारण आमचे आजी आजोबा असतात घरी त्यांना काय मोबाईल वापरता येत नाही ते फक्त फोन उचलू शकतात तर त्यामुळे जर कोणी कॉल केला तर ते उचलतात आणि आता त्यांची तब्येत कधीही बिघडू शकते नुकतच त्यांना हॉस्पिटलमधून आणलं आहे त्यामुळे त्यांना जास्त इकडं तिकडं बाहेर पण जाता येत नाही जर काय मदतीची आवश्यकता असली तरी ते फक्त मला फोन करू शकतात असं आमचा एकंदरीत प्रॉब्लेम झालेला आहे नाही नाही दोन दिवस खूप होत आहेत सर शक्यतो लवकरच आजच्या आजच झाले पाहिजे होते र आज जमेल का आज जर नाही जमलं तर उद्या सकाळी लवकर एक दहा वाजायच्या आतमध्ये या म्हणजे मी पण आहे तोपर्यंत घरी कोणाला तरी पाठवून द्या म्हणजे एकदा झालं म्हणजे फोनचं टेन्शन नाही सध्या मी मोबाईल घेऊन दिला असता घरी पण त्यांना आज मोबाईल घेऊन दिल्यानंतर ते वापरायला पण शिकवावं लागेल ना आणि आहे इतक्या वर्षाची आपली सेवा आहे त्यानिमित्तानं फोन पण चालू आहे ना तो राहिली व्यवस्थित या लवकर माझा नंबर द्या आणि ॲड्रेस मी मेल करतो तुम्हाला हा आणि तसं तुम्ही पोचा लवकर म्हणावं चालत आहे जरी काय त्याची एक्स्ट्रा चार्जेस असतील तरी देता येतील चालत आहे ओके धन्यवाद